तर राज्यामध्ये जे नाटक अन् जे डान्सचे कार्यक्रम होते गाण्याचे कार्यक्रम होते तर त्याच्यासाठी एक माटुंगाच्या कल्चर सेंटर आहे तिथं करू शकता एका वेगवेगळे कल्चर सेंटर आहे एक साउथ सेंट्रल झोनमध्ये एक कल्चर सेंटर आहे देशपांडे हॉल आहे सांस्कृतिक अजित पवार हॉल आहे असे वेगवेगळे बहोत मोठे मोठे हॉल आहे ज्याच्यामध्ये हे सब काम ते नाटक ना डान्स आणि ते कार्यक्रम आहेत ते सब करू शकतात